नमस्कार जश फूडचं ऑफिस ना हा मंदार आहेत का हां त्यांना फोन द्या मंदार अहो मी प्रज्ञा नवाथे हे बोलते आहे हो हो हो हो अगदी सदाशिव पेठेत राहत होते तुम्हाला माहिती आहे माझं घर हो हो तेच तेच न्यू इंग्लिश स्कूल शाळेजवळ आहो नवीन घर घेतलं पत्ता बदलायचा आहे म्हणून फोन केला आहे कुठे अहो कोथरूडला गेलो आता राहायला सगळे पेठेतले लोक कोथरूडला तर चालले आहेत हो हो मग नवीन पत्ता लिहून घेता का कारण उद्या मुलाने मुलीने काही मागवलं तर तुम्हाला डिलिव्हरी देण्याची पंचाईत नको नाही का हां घ्या नवीन पत्ता हो लिहून घ्या प्रज्ञा नवाथे शांतीवन सोसायटी सी फोर पहिला मजला जवळची खूण म्हणून गणेश मंदिर लिहून घ्या तुम्हाला माहिती आहे ना ते प्रसिद्ध गणेश मंदिर कोथरूडमधलं त्याच्या मागची सोसायटी तीच शांतीवन काय म्हणतोस नवीन फ्लॅट हो हो अरे त्यांची एक नवीन बिल्डिंग झाली ना तिथे आम्ही फ्लॅट घेतला हो हो खूप छान हो आतापेक्षा मोठा आहे पण आता मागवणं वाढणार बरं का कारण एवढं लांब असल्यामुळे मला काही कंटिन्यूअस स्वयंपाक करता येईल असं वाटत नाही रे नाही का बरं तुला कळलं का कुठला पत्ता आहे तो तुला कळलं कुठे राहते मी आता ते मंदार दोन्हीकडे बदल बाबा तुझ्या त्या कॉम्प्युटरवर पण बदल तुमच्या रजिस्टरवर पण बदल आता डिलिव्हरी बॉय वेगळा येईल संदीप येणार नाही ना आता कोथरूडचा पत्ता आहे म्हणून चालेल चालेल ओके थँक्यू थँक्यू मंदार थँक्यू बाय बाय